महाराष्ट्र राज्य हा हे एक सांस्कृतिक राज्य असून महाराष्ट्रात संस्कृतीला खूप जास्त मान देण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेले महाराष्ट्र हे

महत्वाचे राज्य असून या राज्यात धर्म भाषा कला वस्तूकला या सर्व गोष्टींचा समावेश होतो महाराष्ट्रात मराठी लोक हे खूप सांस्कृतिक लोक मानले जातात महाराष्ट्रामध्ये किल्ले त्यानंतर खूप सारे श पुरातन काळातील म्युझियम या सर्व गोष्टी आहे आणि इतिहासाला आकार देण्याचा प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रात हा धर्म आहे कारण बाहा बाहेर देशातल्या आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रवर खूपदा आक्रमण केले आहे आणि आक्रमणकर्त्यांचा हेतू हाच होता की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे नेस्तनाबूत करून तिथे मुस्लिम सत्ता किंवा इंग्रज सत्ता या सत्तांचा प्रभाव जास्त मोठ्या प्रमाणात व्हावा पण असे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुळीच होऊ दिले नाही जोपर्यंत त्यांच्या शरीरात प्राण होते तोपर्यंत ते खूप मोठ्या प्रमाणात या आक्रमणकर्त्यांशी लढले व महाराष्ट्राची धर्मकला आणि वास्तुकला या सर्व गोष्टींचा मान त्या राजांनी राखला आणि महत्त्वाचे म्हणजे धर्म धर्म हिंदू धर्मात हा स सांस्कृतिक धर्म असून हिंदू धर्मात अनेक संस्कृतीला मान्यता देण्यात आलेली आहे हिंदू धर्म म्हणजे एकं खूप मोठा धर्म हा भारतामध्ये मानला जाणारा धर्म आहे देवांची पूजा किंवा अनेक प्रकारच्या प्रथा ह्या धर्मामध्ये आहे आणि राज्याच्या इतिहासाला आकारसुद्धा या सर्व गोष्टी देतात